पाण्यात खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या स्पर्धा होतात का हो नक्की होतात त्या कोणत्या आहेत त्याविषयी आपल्याला बोलता येतल अने क स्पर्धा होतात त्या वैयक्तिक पातळीवरही असतात आणि सामूहिक पातळीवरही असतात त्यांचे नियम वेगळे असतात इतर खेळांचे नियम आणि पाण्यातल्या खेळांचे नियम हे वेगळे असतात आता पाण्यातल्या खेळांच्या स्पर्धा ह्या विविध प्रकारच्या असतात जसं पाण्यात खेळले जाणारे खेळ किंवा स्पर्धा असतील अगोदर आपण पाण्यातल्या खेळांविषयी बोलूयात जसं जलतरण असेल वॉटर पोलो असेल डायविंग असेल शिंक्वो शिंक्रोनाईज स्वीमिंग असेल किंवा रोईंग असेल कयाकिंग असेल सर्पिंग असेल सेलिंग असेल आईस स्वीमिंग असेल आईस स्केटिंग असेल श्टँडअप पँडलिंग असेल या सग्गळ्या खेळांना एक वेगवेगळा आयाम असतो आता कोणत्या खेळात कोणत्या स्पर्धा आहेत त्या वैयक्तिक असतात की सामूहिक तर वैयक्तिकही असतात आणि संघानुसारही असतात सामूहिकही असतात आता स जलतरणामध्ये वैयक्तिक पातळीवर विविध प्रकारच्या स्पर्धा किंवा शर्यती आयोजित केल्या जातात फ्रीश्टाईल पोहणे बटरफ्लाय पोहणे बॅकश्ट्रोक पोहणे बेश्ट्रोक पोहणे म्हणजे उदाहरणार्थ बटरफ्लाय आणि बेश्ट्रोक ह्या जास्त वॉटर पलो असतील तर वॉटोर पलो मध्ये वॉटर पोलोमध्ये दोन संघांमध्ये या स्पर्धा खेळल्या जातात या सामूहिक असतात त्यानंतर डायविंग असते डायविंगमध्ये उंच ठिकाणावरून उडी मारावी लागते ती वैयक्तिक प्रकारची असते नंतर सिंक्रोनाईस स्वीमिंग असते ही सामूहिक स्पर्धा असते याच्यामध्ये जलतरणामध्ये एक समूहाने एकत्र येऊन नृत्य केलेले असते नंतर समुद्र वगैरे असेल तर त्याच्यामध्ये रोईंग असते कयाकिंग असतं त्यानंतर सर्फिंग असतं सर्पिंग म्हणजे लाटांवरती बोर्डच्या मदतीने चालण्याचा खेळ घेणे विंड सर्फिंग म्हणजे पाण्यावर सेल लावलेल्या बोर्डचा वापर करणे किंवा आणखीन बऱ्याचशा असतील त्यानंतर डिप डायविंग खोल पाण्यामध्ये ज्याला म्हणतो आपण उडी मारणे त्याला उडी मारून खेळ खेळण्याचा एक खेळ असतो बऱ्याच आणखीन ज्या ठिकाणी बर्फाचं पाणी असेल तिथं आईस स्केटिंग असते आईस स्वीमिंग असते बर्फाच्या थंड पाण्यात पोहणे नदी असेल तर नदीच्या प्रवाहाबरोबर धोकादायक वळणांवरती नदीमध्ये खेळ खेळले जातात नदीच्या पाण्यामध्ये पाण्यावर उभे राहण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक खेळासाठी एक वेगवेगळ्या गोष्टी अपेक्षित असतात पाण्यासाठी जलतरण तलाव असेल समुद्र असेल नदी असेल थंड पाण्याचं साठा असेल या सगळ्या स्पर्धा साठी हीस गोष्ट आहे खेळ जागतिक पातळीवरही खेळले जातात आणि स्थानिक पातळीवरही खेळले जातात पाण्यातल्या खेळांसाठी खऱ्या अर्थानं कौशल्य अपेक्षित असते आणि आता महत्त्वाचं आहे त्यांचे नियम असतात का तर नक्कीच नियम असतात जलतरणासाठी मार्गिका अपेक्षित असतात तांत्रिक नियम असतात की उदाहरणार्थ जेव्हा जलतरण करत असता तुम्ही म्हणजे स्विमिंग पोहणे तर प्रत्येक खेळाडूने त्याच्या निर्धारिकत मार्गामध्ये जे आखून दिलेले लेन्स म्हणतो आपण त्याला त्याच्यातच पोहलं पाहिजे काही तांत्रिक बाबी असतात योग्ययो पोहण्याचं तंत्र स्विमिंगचं टेक्निक मग बटरफ्लाय असेल बॅकश्ट्रोक असेल म्हणजे पाठीवर पोहत आहेत का छातीवरती पोहत आहेत नंतर फॉल्स स्टार्ट म्हणतो आपण त्याला स जलतरणामध्ये जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये शर्यतीच्या आधी उडी घ्यावी लागते मग उडी घेऊन खेळाडूला बाद करावं लागतं आणि फिनिशिंग असते जलतरण करताना किंवा पोहताना भिंतीला हात लावणे असे अनेक नियम असतात वॉटर प्लोमध्ये प्रत्येक संघामध्ये सात खेळाडू असतात त्यात सहा खेळाडू एक गोलकिपर असतो खेळाचा कालावधी ठरलेला असतो त्यानंतर गोल करण्याचे नियम ठरलेले असतात फॉल्स वगैरे ठरलेला असतो पेनल्टी शूटआउट ठरलेला असतो आणखीन काही स्पर्धांमध्ये नियम असतात डायविंगमध्ये उंच उडीसाठी ठराविक उंची दिलेली असते एक मिटर दोन मिटर पाच मिटर दहा मिटर वीस मिटर तांत्रिक गुण असतात उडी मारताना कशा पद्धतीनं मारली पाण्यात प्रवेश किती मिनिटात केला फॉल्स कसा चुकवला कसे चुकीच्या मार्गाने उडी मारली अशा अनेक किंवा सर्फिंगमध्ये असेल लाटा पकडणे गुणांकन देणे किआ संघर्ष दोन खेळाडूंमध्ये ति किती कितीतरी एकूण या ठिकाणी सांगता येतील रोईंग आहे बोटीचा वापर कसा करतात शर्यत कशी करतात हे सगळे सामान्य नियम आहेत सुरक्षा उपकरणे स्पर्धा नियमांचे पालन या सगळ्या गोष्टी अगदी पारदर्शेने थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक खेळासाठी जसे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियम असतात तशा पाण्यातल्या खेळांसाठीही होणाऱ्या स्पर्धांसाठी वैयक्तिक आणि सामूहिक नियम असतात